हां म मी रिया बोलते रिया दहाने मला तुमचा नंबर तेजेसने दिला होता तुम्ही फोटोग्राफी करता ना हॅलो तुम्ही फोटोग्राफी करता का हॅलो आवज येतो आहे हां मी विचारलं की तुम्ही फोटोग्राफ करता ना फुट ओके मला वेडिंगसाठी म्हणजे मला इतर फंक्शन म्हणजे हळद हळद म्हणा किंवा मेहंदी वगैरे इतर फंक्शनसाठी मला फोटोज काढायचे होते तुमचं पॅकेज वगैरे मला कळेल का ओके बट किती रिल्सक ठीक आहे चाळीस हजार ओके मला डेस्टिनेशन शूट सुद्धा करायचं होतं प्री वेडिंग शूट तर त्याच्यासाठी मी क म्हणजे तुमची किती पेमेंट आहे ना वगैरे सांगताल का वीस हजार ठीक आहे मला म्हणजे एकाच डेस्टिनेशनवर नाही करायचं आहे मी दोन तीन डेस्टिनेशनवर जाणार तर पर डेस्टिनेशनची तुमचे वीस हजार आहे का टोटल ठीक आहे तुम्ही मला एडिट वगैरे करून देताल का फोटो ओके मला कमीत कमी पाच दिवसात ठीक आहे तरी मग किती दिवसात मला भेटेल कारण की मला सुद्धा लवकरच फोटो हवा हवे होते ठीक आहे जमेल तर तेवढं दहा दिवसातच दिले तर चांगले होईल आणि मला त्याची व्हिडियो सुद्धा भेटेल ना ठीक आहे एडिटिंग वगैरे करताना मला नॅचरल एडिटिंगच करा कारण की मला जास्त हेवी आवडत नाही हो आणि तुमचे व वेडिंगचे वगैरे प्राईज एवढीच दिसते तुम्ही डिस्काउंट वगैरे अजून देऊ शकता मला डिस्काउंट अजून देऊ शकता का नाही ठीक आहे चालेल तुम्ही म्हणजे तुमच्यासोबत येताना तुम्ही तुमच्या हेल्पर वग वगैरे घेऊन येताल का तुम्ही एकटेच येणार आहे ठीक आहे चालंल तसं मग माझं वेडिंग शूट वेडिंग शूटमध्ये खूपसे पाहुणे वगैरे असतील तर त्यांचे पण फोटोज काढावे लागतील त्यामुळे विचारलं आं काय हां हां अल्बम कॉपी पाहिजे आहे मला त्याचे चार्जेस किती आहेत पाच हजार तर काही डिस्काउंट वगैरे नाही भेटणार का कारण की तुम्ही प्री वेडिंग शूट सुद्धा करते वेडिंग शूट पण करते तर मला थोडं फार डिस्काउंट तर पाहिजे ना

ठीक आहे चालेल मग पण तो अल्बम मला आल्बम तो मला असं जे ट्रेंडिंगमध्ये जसं चालू आहे त्या टाईपमध्ये भेटेल ना

ओके चालेल